आपल्या राज्यामध्ये सर्व जाती धर्माची लोक राहतात त्यामुळे इथे धार्मिक श्रद्धेला खूप महत्त्व आहे प्रत्येक स्थळ आपल्याला इथे बघायला भेटतात प्रत्येक धर्माची स्थळं आहेत इथे चर्च आहे मंदिर आहे राम मंदिर आहे हनुमान मंदिर आहे देवीचं मंदिर आहे शंकरजीचं मंदिर आहे त्यानंतर इथे साई मंदिरसुद्धा आहेत आणि मठसुद्धा आहेत आणि इथे आपल्याला तिथे पूजा करण्यासाठी वेगळी ठिकाणेसुद्धा आहेत जिथे लोक जाऊन भावनिक श्रद्धेने जाऊन तिथे पूजा अर्चना करतात मंदिरांमध्ये तर अशाप्रकारे आपल्याला तिथे धार्मिक गोष्टी पाळल्या जातात आपल्या इकडे स्थळां मध्ये ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला दिसतात